ऑ ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल बोलत आहे का तुम्ही मी रुपाली बोलते सुप्रभात सर मला माझ्या मुलांचं ॲडमिशन तुमच्या शाळेमध्ये करायचं होतं त्याच्यासाठी थोडीशी माहिती हवी होती माझी मुलं जुळी आहेत मग मला तुमच्या शाळेत त्यांचं जुनियर के जीसाठी ॲडमिशन करायचं होतं मग त्याच्यासाठी काय प्रोसिजर फॉलो करावी लागेल काय म्हणजे मला करावं लागेल नाही अजून मी आता येईन आणि फॉर्म भरेल माझी जुळी मुलं आहेत त्यामुळे मला तेच विचारायचं होतं की काय असेल म्हणजे काय तिकडे जे आहे ते हो हो हो बरं बरं चालेल हो हो हो डिव्हिजन वेगळे असतील तरी चालेल पण जर मला होणार असेल दोघांचं एकत्र तर मला चालेल कारण मला एकत्र एकाच शाळेत दोघांना टाकायचं आहे आणि मग तुमच्याकडे या मुलांसाठी काय काय सुविधा आहेत म्हणजे शाळेच्या शिक्षणा व्यतिरिक्त बरं आणि मग तुमच्या अजून ॲक्टिव्हिटी काय अस जसं बरं बरं ठीक आहे ठीक आहे सर मी इतरही ठिकाणी माहिती घेते इतरही ठिकाणी माहिती घेते आणि मी तुम्हाला कॉल करते धन्यवाद सर धन्यवाद